माझ्या धार्मिक सथळांमध्ये मोदक पुरणपोळी पंचअमृत आणि खीर हे खास खाद्यपदार्थ असतात गणुश गणेश चतुर्थीला मोदक होळीला पुरणपोळी तर नागपंचमीला आणि दही दिलं जातं प्रत्येक सणाला वेगळा खास पदार्थ असतो